ग्रामीण भागामधे म्हणजे मनोरंजनाचे म्हणजे टीव्ही सगळ्यांसोबत पाहणे आणि परत व्यायामाला जाणे मग परत अजून मोबाईल बघणे या ज्या गोष्टी आहे ह्या मनोरंजनाच्या सम्